नमस्कार मी डॉक्टर चौरे मी पात्र कशी विकशित केली जातात त्यामध्ये कशा पद्धतीची प्रोसिजर वापरली जाते आणि कोणते घटक विचारात घेतले जातात हा भाग आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत आता समाजामध्ये समाज सुधारक हे एक पात्र आपण उदाहरणा दाखल घेऊया आता समाज सुधारक म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काय विचारात घेतलं पाहिजे तर समाजाची सुधारणा करणारा असा तो व्यक्ती म्हणून समाज सुधारक ही पात्र आपण विचारात घेतलं पाहिजे आणि मग समाजाचे प्रश्न कोणकोणते असतात समाजामध्ये सध्या उपलब्ध असणारे प्रश्न कोणते आहेत किंवा ज्वलंत प्रश्न कोणते भेडसावतायेत त्या प्रश्नाची जाण त्या व्यक्तीला असली पाहिजे आणि ती जाण आपण समजून घेतली पाहिजे आणि समाजामध्ये प्रत्यक्ष जाऊन तळागळातील प्रश्न विचारात घेतले पाहिजेत आणि ते प्रश्न विचारात घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न हा समाज सुधारक या नात्याने केला पाहिजे म्हणजे सध्या समाजाच्या पुढं कोणकोणते अडचणी आहेत कोणकोणते अडचणी उदाहरणार्थ काही ठिकाणी शिक्षणाची अडचण असते काही ठिकाणी शिक्षण उपलब्ध असतं परंतु पैशाची अडचण असते काही ठिकाणी पैसा शिक्षण दोन्ही असतं परंतु राहणीमान उंचावलेलं नसतं तिथली परिस्थिती अडचणीची असते मग त्यावेळेला आपण या ठिकाणी ह्या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि समाजाविषयी आपल्या मनामध्ये पहिल्यांदा आपुलकी असली पाहिजे आत्मीयता असली पाहिजे समाज म्हणजे नेमकं कोण असतं तर आपण तुम्ही आम्ही सर्वजण असे व्यक्तिगत मिळूनच त्या ठिकाणी समाज तयार झालेला असतो व्यक्ती मिळून व्यक्तीचं कुटुंब तयार होतं आणि कुटुंबाचा समाज तयार झालेला असतो आणि त्यामुळं समाजाच्या विषयी आणि मानवाच्याविषयी आपण या ठिकाणी सहानभूतीने विचार केला पाहिजे त्यांचे ज्वलंत प्रश्न कोणते आहेत त्यांच्या अडचणी कोणत्या आहेत याचाही विचार केला पाहिजे आणि नेहमी मनुष्याने समाजाचं भलं कशामध्ये आहे कशामध्ये समाजाचं भलं आहे याचाही विचार केला पाहिजे त्याला आपण सामाजिक हित आपण म्हणू शकतो त्याला सोशियल वेल्फेअर असं म्हटलं जातं सामाजिक कल्याण असं म्हटलं जातं आणि सामाजिक कल्याणाच्या गोष्टीचं आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि समाजाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आपण लिहतो लिखाणामधून करतो वर्णन करतो त्यासुद्धा त्या ठिकाणी वास्तववादी असल्या पाहिजेत त्या मानवाचे प्रश्न कोणते असतात तर अन्न वस्त्र निवारा ह्या तीन मूलभूत गरजाअसतात अन त्या गरजांच्या शिवायसुद्धा शिक्षणआणि आरोग्य ह्या दोन गरजा अतिशय महत्त्वाच्या असतात अन त्याबद्दलसुद्धा जे काय प्रश्न निर्माण झालेले असतात तर ते प्रश्नसुद्धा आपण त्या ठिकाणी वास्तवामध्ये राहून निर्माण केले पाहिजेत वास्तवामध्ये लिहिले पाहिजेत उदाहरणार्थ आज चांगल्या क्वालिटीचं अन्न मिळतं का समाजामध्ये ते अन्न जर मिळत नसेल तर त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे ती दुर सुधारणा कशी केली पाहिजे दर्जामध्ये सुधारणा कशी करू शकतो क्वालिटीमध्ये सुधारणा कशी करू शकतो किंवा चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे का त्याबद्दलची माहिती आपण घेतली पाहिजे आणि तीच वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी सुद्धा आपण नेमकं काय केलं पाहिजे जर उपलब्ध असेल तर ती कोणत्या प्रकारची शि सुविधा उपलब्ध आहे याचाही विचार केला पाहिजे आणि त्याबद्दलसुद्धा काही गोष्टी आपण त्या ठिकाणी समाजामध्ये लिहिल्या पाहिजेत आता समाज जागृती करण्यासाठी हे लिखाण अतिशय महत्त्वाचं असतं आपण जे लिखाण करतो ते लिखाण कसं असलं पाहिजे सामाजिक जागृतीचं असलं पाहिजे आणि ते लिखाण करत असताना सामाजिक भान आपल्याला असलं पाहिजे म्हणजे सामाजिक भान म्हणजे नेमकं काय असतं तर समाजामधले असणारे ज्वलंत प्रश्न आपल्याला माहिती असले पाहिजेत आणि त्या ज्वलंत प्रश्नाची उकल कशा पद्धतीची करायची त्याबद्दलची उपायोजनासुद्धा आपण त्या ठिकाणी लिहिल्या पाहिजेत आणि ते उपायोजना दाखवत असतानासुद्धा त्यामध्ये विश्वसनीयता असली पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा ते लिखाण आपण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की समाजाचे वास्तविक प्रश्न वास्तववादी प्रश्न त्या ठिकाणी आपण मांडून त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि वास्तविक भ्रामक भ्रमनिर्माण होईल अशा पद्धतीचं काही लिखाण नाही नाही झालं पाहिजे समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं भ्रम त्यामदे गैरसमज गैरसमज चुकीचे समज निर्माण होईल अशा पद्धतीचं कोणतंही लिखाण होता कामा नये आणि म्हणून मानवाविषयीचे ज्या काही भ्रामक गोष्टी असतात त्या भ्रामक गोष्टी भ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी ह्या लिहिता कामाने वास्तववादी गोष्टी आपण लिहिल्या पाहिजे वास्तववादी अडचनी आपण मांडल्या पाहिजेत वास्तववादी प्रश्न आपण त्याठिकाणी मांडले पाहिजेत आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तरच त्या ठिकाणी आपल्या लिखाणाचाही अर्थ होतो आणि मग आपलं जे पात्र आपण म्हणतो हे पात्र समाजाभिमुख असलं पाहिजे आणि समाज सुधारकाची भूमिका आपन त्याठिकाणी केली पाहिजे समाज सुधारणा करण्यासाठीची भूमिका आपण त्याठिकाणीकेली पाहिजे आणि म्हणून ती निर्मिती करण्यासाठी आपण सामाजिक प्रश्नाची जाण करून घेतली पाहिजे त्या प्रश्नाची जाण करून घेत असताना त्या प्रश्नाच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ती प्रश्न का उद्भवलेले आहे याची माहिती आपण करून घेतली पाहिजे तर आणि तरच त्या ते त्या ठिकाणी आपण ते प्रश्न सोडू शकतो अन्यथा तिची सोडवणूक होऊ शकत नाही आणि म्हणून भ्रामक गोष्टींच्या मागे न लागता वास्तववादी गोष्टी आपण त्या ठिकाणी विचारात घेतल्या पाहिजेत आणि वास्तववादी गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी सामाजिक प्रश्नांची सोडवणुक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तर तर आणि तरच त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थातून समाज सुधारक या पात्राला शोभून दिसतो अन्यतः नाही ओके धन्यवाद